गणेश उत्सव हा अतिशय प्रसिद्ध उत्सव आहे हिंदू लोक हा उत्सव अतिशय आनंदरीत्याने मनवतात तर ह्या उत्सवामध्ये भरपूर जणं सहभागी होतात आणि विविध टि गणेश चतुर्थीच्या दिवशी विविध ठिकाणी गणपतीची मूर्ती बसवलेली जाते आणि त्या त्या ठिकाणी सर्व उद्योजकांकडून गणेश मूर्तीचे प्रार्थना केली जाते पूजा केली जाते हे अतिशय चांगली गोष्ट आहे आणि सर्वेजणं मिळूनमिसळून यामध्ये सहभागी होतात चिंतामणी चिंतामणी मुंबई ठिकाणी ठाणे ठिकाणी असे भरपूर ठिकाणी गणपतीच्या मूर्त्या बसवल्या जातात गणेश चतुर्थीच्या दिवशी